भारतीय कला आणि कलाकारांचे जगात प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आपण छोट्यापासून तर मोठमोठ्या लेवलपर्यंत आपण स्पर्धा ठेवल्या पाहिजेत पहिल्या काळामध्ये वेगवेगळ्या कळा प्रकारच्या स्पर्धा घ्यायचे जेणेकरून जे कलाकारांन कलाकार आहेत ते सहभागी होऊन त्यांची कला दाखवण्याचा त्यांना एक पर्याय मिळाला पा पाहिजे आणि आता आपण तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा वगैरे घेऊन त्यांची कला आपण बघायला पाहिजे त्यानंतर अलीकडच्या कालामध्ये जे डिजिटल काळ आहे तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कलेवर प्रभाव पडलेला आहे कारण की जसे आपण बघत आहो की पहिल्यांदा सर्व लोके लोक आर्ट गॅलरीमध्ये जायचे आणि आर्ट वगैरे बघायचे स्केचेस वगैरे बघायचे आणि अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरतीच सर्व प्रकारचे चित्र वगैरे आणि कला वगैरे घरबसल्या बघत आहेत